आमच्या हॉटेलमध्ये खालील प्रकारचे फूड ॲटम उपलब्ध आहेत वडापाव मिसळपाव दाबेली पावभाजी पाणीपुरी रगडापुरी इडली डोसा उत्तप्पा चायनीज भेळ समोसा भजी कचोरी दहीकचोरी इडली मेदूवडा हे उपलब्ध आहेत